हॅलो मी आपल्या रेस्टॉरंटमध्ये डबा बुक केलेला आहे व जेवण करण्याला मला फार उशीर होत आहे तरी तुम्ही आपण म्हणजे किती वेळ करणार त्यांना फोन करून तुम्ही इतर चौकशी करा म्हणजे मला ताबडतोब माझं वेळ वाया जाणार नाही तुम्ही अतिशय लवकरात लवकर मला सहकार्य करून त्याला त्या व्यक्तीला डबा घेऊन येण्याचं मला सांगा